ओके हां साई टूर्स अँड ट्रॅवल्स बोलत आहे का हां आम्हाला एक टूर करायची होती दोन दिवसाची रत्नागिरी ते महाबळेश्वर कॅब ड्रायवर हवा होता म्हणजे कॅब हवी होती तुमची नाही नाही आम्हाला ड्रायवर पण हवा आहे आम्ही सहा जणं आहोत

हां मग तुमचं किती दोन दिवसाचं पॅकेज कसं आहे हां मग काही कमी जास् कमी नाही का होणार वीस हजार खूप जास्त होत आहेत थोडेसे दोनतीन हजार काही कमी नाही का होऊ शकत हां नाही मग बघूया आपण कसं आहे होतं आहे वगैरे आपण बघू पैशांचं नंतर मग तुमचं ते टायमिंग कधी आमची कुठली तर आम्हाला तुम्ही कसं कुठल्या तारखेची मिळेल आम्हाला कॅब आम्हाला आता पंचवीस तारखेला जायचं आहे हां आम्ही रत्नागिरीचे आहे शिरगाव हां आम्हाला तरी सात वाजता निघू आम्ही सकाळी मग तुम्ही याल कधी याल शिरगावमध्ये रत्नागिरी तरी आम्हाला सतरा हजार हां म्हणजे हां मग अठरा हजार

म्हणजे आम्ही ड्रायवरचा खर्च पण आम्हीच करू हां म्हणजे ड्रायवर चांगला असला पाहिजे कारण पूर्ण घाटाचा रस्ता आहे आणि अवघड आहे सगळं ड्रायवर तुमचा चांगला आहे ना

हां मग चालेल मी तुम्हाला येऊन भेटते बावीस तारखेला येईल तुमच्याकडे हां चालेल थँक्यू